तर ग्रामीण परिसदात असलेले द दांडिया आता मुख्य प्रमाणे आहे आणि तो जपण्यात म्हणजे तेच आता काल जे आपले पूर्वज जसे खेळत गेले तसेच आपणही आज त्यांचे ते घेतले अवस्था आणि आज दांड आज आपण खेळत आहोत त्यानंतर काही कालावधीनंतर आपलं हे पण येणारे जे जे आपले पूर्वज जे येणारे आहेत पिढी ते पण खेळतीन आणि तो असाच प्रमाणे सांस्कृतिक चालना होईत जाईल त्याची अस्मिता जपण्यात येत हाय आणि तसाच खेळत आहो लेझीम वगैरे फुगडी जे जे आपले पूर्वजांचे होते आपण ते वाचविण्यात आले जसेच आपली पुढची पिढी येणार हाय ते पण असेच वाचवना आता आपण त्यांना जर तसं शिकवलं आणि त्याप्रमाणे ठेवलं तर पण आणि आपण त्यास आदर करण्यास शिकवलं पुढच्या पिढीस पण ते पण जपून ठेवतील जरा आपण त्यांना हे गोष्टी सांगितल्याच नाही आणि त्यांना शिकवलंच नाही तर मग आपली अस्मिताही धोक्यात येणार आणि आपलं सांस्कृतिकदृृष्ट्या तर आपण आपल्या येणाऱ्या पिढीला चांगले आनि सुसज्ज माहिती द्यावी आणि त्यांना सांस्कृतिक या कार्यक्रमाबद्दल सांगावं